माझ्या आवडता खाद्यपदार्थ बिर्याणी आहे आणि मला बिर्याणी खायला खूप आवडते आणि मी बिर्याणी खायला मौनपुऱ्यामध्ये जात असतो तिथली बिर्याणी खूपच नंबर वन रहाते आणि खूपच टेस्टी रहाते तिथे कधीही कोणताही व्यक्ती अर्ध्या रात्रीही गेला रात्री दोन वाजता किंवा एक वाजताही जरी गेला तर कधी तिथून उपाशी येऊ शकत नाही असं म्हणजे ते रात्रभर तिथले हॉटेल उघडे राहातात म आणखी तिथली बिर्याणीही खूप टेस्टी रहाते